शिक्षणव्यवस्थेवर तंत्रज्ञानाचा अगदीच आपल्याला प्रभाव असल्याचा पाहायला मिळतं उदाहरणार्थ ॲडमिशन करताना ज्या काही बाबी आहेत म्हणजे तुम्ही कंप्युटरच्या आधारे म्हणा किंवा क्यू आर कोडच्या आधारे म्हणा पेमेंट जर करायची असेल तरीही तुम्हाला फोनपे पेटीएम गुगल पे अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत फॉर्म भरायचा असेल तरीही तुम्हाला इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे गुगलवरही तुम्ही तो फॉर्म भरू शकता शाळेत किंवा कॉलेज कुठेही जिथे ॲडमिशनची गरज आहे तिथे तुम्ही कम्प्युटरच्या आधारेही त्या गोष्टी करू शकता तुमच्या अकॅडमिक्समध्येही तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर होतो उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाला जर का एखादी आपण सायन्सची कन्सेप्ट घेऊ सायन्सची कन्सेप्ट अधिकाधिक चांगली समजवून द्यायची असेल तर अधिकाधिक चांगली पटवून द्यायची असेल तर तो शिक्षक प्रोजेक्टरच्या आधारे ती कन्सेप्ट तुम्हाला चांगल्यारीतीने पोहोचवून देऊ शकतो हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे मोठ्या पडद्यावरती तेच कसं चांगल्यारीतीनेही आपल्याला कळते असे अनेक फायदे लर्निंग आपण स्वतः शिकताना सुद्धा आपण अनेक असे प्लॅटफॉर्म्स आहेत ऑ ऑनलाईन अवेलेबल की तिथे जाऊन आपल्या समस्या आपण सॉल्व करू शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत गुगलवर तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अवेलेबल आहे मेटावर सध्या नवीन तंत्रज्ञान आलं आहे त्याच्यावरही विद्यार्थ्यांनी कुठलंही त्यांना अकॅडमिक प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर ते त्याच्यातूनही करू शकतात आणि ऑनलाईन भरपूर ॲप्सही आहेत त्यावरून आपण करू शकतो अशा भरपूर तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल इंटरनेट कंप्युटर प्रोजेक्टर इत्यादी अनेक तंत्रज्ञानामुळे शिक्षण अगदीच सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते शिक्षणही असेल आणि सगळ्याच गोष्टींमध्ये लर्निंगमध्ये ही आपल्या कुठल्याही प्रोसेसमध्ये आपल्याला ह्या गोष्टींचा जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं